तसं बघायला गेलं तर मराठी भाषा ही एक समृद्ध भाषा आहे विविध कलांनी विविध अंगांनी नटलेली एक सुंदर देखणी आणि कानाला गोडवा देणारी भाषा आहे ह्या भाषेमध्ये अनेक भाषांचा संगम झालेला आहे आणि ह्या भाषेतूनच अनेक भाषांचा उदयही झालेला आहे बऱ्याचवेळेला असं आढळून येतं की मराठी भाषा शुद्ध मराठी भाषा आणि प्रत्येक प्रादेशिक मराठी भाषा याच्यामध्ये बऱ्यापैकी तफावत आढळून येते परंतु काही शब्द जे आहेत ते तेच आहेत काही शब्द आहेत ते थोडे वेगळे आहेत काही शब्दांवरती जुन्या भाषांचा म्हणजे देवनागरी लिपीचा वगैरे त्या वेळेच्या भाषांचा पगडा येतो काही भाषांवरती तुम्हाला यादवकालीन भाषांचा पगडा दिसेल काही भाषांवरती तुम्हाला मुसलमानी भाषांचा पगडा दिसेल काही भाषांवरती बघायला गेलं तर हिंदी भाषेचा थोडासा पगडा येतो इंग्लिश भाषा आता प्रामुख्याने आपल्या मराठीमधे मिक्स व्हायला लागली आहे म्हणजे बरोबर कसं पाण्याची बाटली असेल तर तिला आपण बॉटल बोलतो टेबल असेल तर तिला मेज कोण बोलत नाही टेबलच बोलतं चेअर बोलली जाते दरवाजा कोण बोलत नाही डोअर बोलतात मोबाईल फोनला कोणी मोबाईल फोनच बोलतात टी व्हीला टी व्हीच बोलतात दूरचित्रवाणी कोण म्हणत नाही गाडीला गाडी म्हटली जाते टू व्हीलरला टू व्हिलर म्हणतात दुचाकी कोण म्हणत नाही कारला कार नाही म्हणत कारला फोर व्हिलर म्हणतात अशा काही बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या ह्या भाषेमध्ये येतात त्याचप्रमाणे हिंदीमध्ये बघायला गेलं तर मग असंही होत असतं की बऱ्याचवेळेला मला तो बॉल पेन दे हे दे ते दे अशा काही गोष्टी येतात त्याचप्रमाणे मराठी भाषेमध्ये कविता ह्या खूप सुंदर होतात इतर समजायला एकदम सोप्या जातात भावना प्रकट करणारी भाव प्रकट करणारी भाववाचक भाषा म्हणून जर बघावी तर ती मराठी कारण मराठी भाषेमध्येच तिचे कान डोळे नाक सगळं लपलेलं आहे प्रत्येक भाषा ह्या प्रत्येक प्रांताच्या प्रत्येक भाषा आहेत त्यांचा अभिमान तिथे आहेच पण आज मी मराठी म्हणून मी महाराष्ट्रीयन म्हणून सांगू इच्छितो माझी मातृभाषा मराठी आहे मराठी भाषा ही एक समृद्ध भाषा आहे मराठी भाषा ही इतर भाषांवर विकासावर परिणाम करते कारण आज मराठी कल्चर जोपासण्यासाठी त्या भाषेचा अभ्यास केला जातोय तिची पीएच डी केली जातेय त्याच्यावरती आणि मराठी भाषा खरंच एकप्रकारे खूप चांगली मनाला सुखावणारी भाषा आहे